आरोग्यसेवा क्षेत्रातील अपूर्ण सहकार्य राज्य असे हाताळतात की डॉक्टरांना जास्त वेळ काम करावे लागते मंजे त्यांना डबल ड्युटीज करावे लागतं नर्सला जास् जास्त नर्स अपाॅइंट केल्या जाते आणखी जे मेडिकल कॉलेजेस असतात तिथे जी मुलं शिकतात त्यांना ॲज अ इंटर्नशिप त्यांना ते काम करावं लागतं आणखी काही एन जी ओजची मदत मदत घेतात राज्ये असे हे सगळे करून राज्य हे सगळे जे सहकार्य आ अपूर्ण सहकार्य कारण की कोऑर्डीनेशनची जी समस्या आहे ते हाताळतात